जसं आपण रोज पाहतो की ग्रामीण भागात उठल्यानंतर शेणाचा पा शेण आणि पाणी मिक्स होऊन त्याचं सडा घालतो त्यामध्ये असं असतं की आपलं घर स्वच्छ राहतं या आपल्याकडे जे दुर्गंधी रात्रभरात असतं ती दुर्गंधी नाहिशी होऊन जाते आणि शेना शेण हे गाईच्या याच्यापासून बनलेलं असतं म्हणून ते पवित्र मानले जाते आणि त्याच्या जे सुगंध आणि या त्याच्यामुळे जे रोगराई फैल्ली राहते ती नाहीशी होतो आणि असा एक त्यामध्ये लोकांचे मा म्हणणं आहे जुन्या लोकांचं